पहिली गोष्ट म्हणजे गायन हे लहानपणापासूनच शिकण्यास सुरवात करायला हवी म्हणजे त्यात उत्तम प्रगती होते असे असले तरी एखाद्या प्रौढ व्यक्तीच गाणं शिकण्याची इच्छा असल्यास ते पण शक्य आहे परंतु त्यासाठी कमीतकमी आवाज चांगला असणे आवश्यक आहे त्यासाठी प्रथम त्याने एखाद्या नावाजलेल्या क्लासमध्येे प्रवेश घ्यावा व न चुकता क्लाससाठी वेळ द्यावा त्यात सातत्य असावे गायनाच्या परीक्षांना बसल्यास गाण्याची व्यवस्थित तयारी केली जाते गाण्याचे कौशल्य सुधारण्यासाठी रोज घरीसुद्धा नियमित रियाज करण्याची गरज असते त्याबाबतीत कंटाळा करून चालत नाही रियाजामुळे व गाण्याचे ज्ञान प्राप्त झाल्याने संगीताची आवडही वाढीस लागते आणि गायकाची उत्तररोत्तर प्रगती पण होत जाते